हो हो सुनील राठोडसोबत बोलणं होत आहे

हां एक्स्ट्रा क्लास सर तुम्ही घेऊ शकता माझी परमिशन आहे पूर्ण

सर कोणत्या वेळेस तुम्ही क्लास घेणार आहात क्लासची टाईमिंग काय आहे सर हा माझा हॉट्सअॅप नंबर आहे अच्छा सर चालेल सर सर असं जर तुमचं थोडं शेड्युल असेल तर माझं शेड्युल बिझी असेल थोडा मला फिक्स टाईम तुम्ही सांगू शकता का नाही मला अकरा ते पाचपर्यंत मला ड्यूटीवर जावं लागते तुम्ही अकराच्या अगोदर जर क्लास घेत असाल तर माझं येणं शक्य आहे अच्छा सर हो सर माझ्याकडून फुल परमिशन आहे मी एक्स्ट्रा क्लाससाठी पाठवू शकतो ओक्के सर धन्यवाद थॅंक्यू